हॅलो सुरशि ट्रॅव्हल्समधून बोलताय हा बरं मी अल्पेश विमन बोलतो आहे आता कोविडच्या इतकं मोठं महामारी सुरू आहे तुमच्या ड्रायव्हरनं मास्क घालते ना सॅनेटाईज करते त्याच्या पेक्षा जास्त सॅनेटाईज आम्ही आम्हाला करत आहे मास्क लावत आहे त्याच्यापेक्षा आम्हाला अगर कोरोना झाला तर आमच्यासोबत आमचे परिवाराला कुटुंबाला कोरोना झाला तर तुम्ही काय करणार ते मला सांगा तुमच्या वाहतूक सुरुचि ट्रॅव्हल्स इतकं मोठं आहे आणि तुम्ही इतकी लापरवाही कसे करू शकते तुम्हाला इतकं समजत नाही का भाऊ ते तो सांगा ना मला तुमच्या काम आहे आता तुमच्या ड्रायवरला मास्क लावायच्या बोलावच्या आणि कोविडच्या बोलावच्या तुम्ही ते कोणाला तुम्ही कोणाला सांगून अहता त्याच्यापेक्षा आम्हाला कोविड झाला तर आम्ही काय करणार आमच्यासोबत आमच्या कुरु कुटुंबाला गर झाले तर आम्ही काय करणार किंवा तुम्हाली पूर्ण गाडी सॅनेटाईझ नाही मास्क बरोबर वापरत नाही सॅनटायझर नाही गाडीमध्ये असं लापरवाही कसं करतात तुम्ही थोडं ध्यान द्या आणि परिस्थितीत थोडंसं आपला योगदान द्या तुम्हा तुम्ही तुमच्या ड्राय सगळ्या ड्रायवरला सांगा मास्क घालावे लागतात सॅनेटाईज करावं लागतेत